माझी आवडती साहित्य पात्र आहे बहिणाबाई चौधरी यांच्या कविता मला फार आवडतात त्या कविता वाचल्या की मन मोहक होते मन रमून जाते त्या सतत वाचत रहाव्या वाटते मला तशी त्यांच्या कवितातली एक कविता आहे जशा त्या कवितांचं मन म्हणजे वाचल्याप्रमाणे प्रसन्न होऊन जाते बहिणाबाईंनी अशा खूप काही कविता लिहिल्या आहे पण त्याच्यातली ही एक कविता मला फार आवडते त्या कवितेचा अर्थ आहे जसं कवितेची ओळ आहे की मन वढाय वढाय उभ्या पिकातलं रं ढोर कोणी हाकला हाकला किर फिरून ये पिकावर मन किती वडलं ओढलं त्यांना हाकललं तरी ते फिरून फारून आपल्या पिकावर परत येतात आणि त्यांना ते तिथे आल्याशिवाय त्यांना मन ढोरांचे तसे मन लागत नाही ते पिकं पाहून त्यांना आनंद येतो ते हिरवेगार पिकं पाहून त्यांना मन रमते त्यांच तसेच दुसरं मन मोकाट मोकाट त्याच्या ठायी ठायी वाटा जरा वाऱ्यानं चालल्या पाण्यावर लाटा मन कितीही मोकळं मोकळं असलं तरी त्या वाट्या जशा मोकळं असल्यासारख्या धावून येतात अन् जशी की हवा हवा असल्यासारखे ते लाटा पाण्यावर चालतात असं त्यांचं ते मन करते मन मोकळे असले की आपण कुठेही आनंदाने फिरू शकतो कुठेही जाऊ शकतो तसेच त्यांच्या कवितातून आपल्याला असं शिकायला मिळते की खूप आनंदी राहा आनंदी जगा आणि आपले मन मोकळे ठेवा